भारतीय समाजात धर्माचे अनन्य साधारण महत्त्व आहे मला तसे सर्वच धर्म आवडतात आता ख्रिश्चन म्हटलं तर ख्रिश्चनमध्ये पण जे बायबल लिहिलेलं आहे त्यामध्ये पण सर्व धर्म समभावाचा संदेश दिलेला आहे मुस्लिमांमध्ये पण कुराणामध्ये असंच लिहिलेलं आहे की सर्वांशी प्रेमाने वागा वगैरे पण काही जे कट्टरवादी मुस्लिम आहेत त्यांनी त्याचा अर्थाचा अनर्थ करून दहशतवादी आतंकवादी घटना करतात त्यांचा अपवाद वगळता जर आपण मुस्लिमांचे सण बघितले ईद ईदमध्ये सर्व लोकं एकत्र येतात त्यांचे नातेवाईक पण एकत्र येतात एकत्र एका थाळीमध्ये खातात ज्याने प्रेम वाढले जाते सर्वांना शीरखुर्मा वाटतात आसपासच्या लोकांना हे मला आवडतं हा त्याच्यामध्ये ते बकरी ईदला बकरी कापतात ते बिलकुल आवडत नाही कारण एका प्राण्याचा ते बळी घेतात त्यानंतर पारसी लोकंही एकत्र राहण्यासाठी त्यांचे पारसी न्यू ईअर वगैरे साजरा करतात तर भारताचा एक नागरिक म्हणून आ मला तरी असं वाटतं की आपण जे आसपास आपले इतर धर्माचे लोकं राहतात त्या लोकांबरोबर त्यांचे सण पण साजरे केले पाहिजेत त्यां जेणेकरून त्यांना असं वाटेल की हे लोकं पण आपल्याबरोबरच आहेत आपल्या सुखदुःखात आपल्या बरोबर आहेत आणि अडीअडचणीला हेच लोकं आपल्या कामी येणार आहेत तरच आपला भारत देश पुढे जाईल आणि भारताचं महत्त्व पूर्ण जगामध्ये भारताची ही जी विविधता आहे भारतामध्ये एवढ्या वेगवेगळ्या धर्माची लोकं एकत्र राहतात त्यामुळेच आहे त्यामुळे आपली एकता राखण्यासाठी एक नागरिक म्हणून सर्वांनीच एक दुसऱ्यांशी प्रेमाने वागलं पाहिजे एक दुसऱ्यांशी हेवेदावे नाही केले पाहिजे एक दुसऱ्यांना आपल्या सणामध्ये किंवा त्यांच्या सणांमध्ये सहभागी झालं पाहिजे आता कोल्हापूरचं उदाहरण घेतलं कोल्हापूरमध्ये जेव्हा आपला गणेशोत्सव असतो त्यावेळी भरपूर असे चित्र किंवा पिक्चर्स वगैरे येतात न्यूजपेपरमध्ये की मुस्लिम बांधव जे आहेत ते त्यांची रिक्षा फ्रीमध्ये देतात गणपती विसर्जनासाठी किंवा मुस्लिम बांधव आपला गणपती घेऊन जाताना दिसतात वेगवेगळ्या न्यूजमध्ये आपण असं पण बघतो ज्यावेळेस हिंदू लोकं मुस्लिमांच्या पार्थिवाला खांदा देतात किंवा मुस्लिम लोकं हिंदूंच्या पार्थिवाला खांदा देतात हे बघून भरपूर चांगलं वाटतं पण ज्यावेळेस दंगे वगैरे होतात त्यावेळेस थोडंसं वाईट वाटतं म्हणून आणि आपल्या भारताचं जर आपल्याला नाव मोठं करायचं आहे तर आपल्या सर्व नागरिकांना एकत्र रहायला पाहिजे एक दुसऱ्या एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे